हॅलो के के कॅम्ब्रिज स्कुल मी कल्याणी सदरानी बोलत आहे माझ्या मुलांना मला कुलमध्ये ऍडमिशन करून द्यायची आहे एक मुलगा आहे जो केजी वनसाठी आहे आणि मुलगी आहे केजी टूसाठी आहे तर स्कुलची काय फीज आहे अच्छा अच्छा काही कन्सेशन वगैरे

अच्छा आणि मुलांना सोडायला आणि न्यायला स्कुल बस आहे का

अच्छा अच्छा आणि माझ्या मुलांना सिंगिंगचं खूप आवड आहे तर त्याच्यासाठी वेगळे टीचर्स आहेत का सिंगिंगसाठी अच्छा अच्छा अच्छा आणि तुमच्या स्कुलला ग्रॅन्ट आहे ना अच्छा अच्छा मी मला तुम्ही फॉर्म तसा व्हाट्सअप करून द्या मी फॉर्म फील करते त्याचबरोबर मला एक विचारायचं आहे जर आम्हाला कधी पॉसिबल झालं की म्हणजे आम्हाला स्कुल चेंज करायची आहे तर तुमची वेगळी कुठली ब्रांच पुण्यामध्ये आहे का त्याच्यासाठी कुठले वेगळे चार्जेस नाहीत ना ओके मॅम मला व्हाट्सअप करून द्या मग तसा फॉर्म मी फील करून तुम्हाला फीज ऑनलाईन पे करते मी ऍडमिशन तर इथेच घेते पण माझं चाललेलं आहे की पुण्याला जॉब करायचं तर मध्ये जर दिवाळीनंतर पुण्याचं काम पडलं तर मी तुमच्याकडून इन्फॉर्मेशन घेऊन घेतली चालेल थँक यु